मला घरात बसून सापशिडी खेळायला आवडते कारण सापशिडीमध्ये आपण चार पाच प्लेयरसोबत खेळू शकतो त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या गोट्या आहे त्या आपण आपल्या मनानुसार चालवू शकतो मनानुसार चालवू शकतो म्हणजे आपण ज्यानुसार आपले पॉइंट जसे आपल्याला भेटतात त्यानुसार आपण गोट्या चालवल्या आणि जर आपण एखाद्या सापाला चावलो म्हणजे सापनी आपल्याला चावलं तर त्याच्यानी आपण पटकन खाली येतो त्यामुळं मला सापशिडी हा गेम गेम खूप म्हणजे मजेदार वाटतो असा